प्रतिक ढोकेसोबत बोलणं होतं आहे का माझं फोटोग्राफर आहे ना तुम्ही मला ना माझं माझी प्री वेंडिंग शूट करायचं होतं आणि वेडिंगचं शूट करायचं होतं तर पंधरा ऑगस्टला संगीत मेहेंदी आहे आणि सोळा ऑगस्टला हळदी आहे सतरा आगस्टला लग्न आहे आणि अठरा ऑगस्टला रिसेप्शन आहे तर या चार दिवसाचं मला तुमची बुकिंग पाहिजे होती म्हणजे लग्नाची बुकिंग लग्नाची बुकिंग मला ह्या चार दिवसाची पाहिजे होती आणि प्री वेंडिंग तुम्ही सांगा कधी होऊ शकते म्हणजे की हो माझी पंधरा तारीख आणि सर मला ना प्री वेंडिंग शूटची जी कॉप जी कॅसेट नाहीतर आपण विडीओ म्हणतो ना ते मला रिसेप्शनमध्ये प्ले करायचं आहे तर मला हे सांगा की कधीपर्यंत बनून जाईल हे सगळं हां तर जुलै सुरु होणार उद्यापासून हो हो बरोबर आणि डेस्टिनेशन त्यांना तुम्हीच डिसाईड डेस्टिनेशन तुम्हीच डिसाईड करा की कुठे कसे कशी डेस्टिनेशन आहे आणि कुठे आहे तर हां नागपूरमध्ये सर कमाल चौक हो हां हां हां हां ठीक ठीक आहे ना सर ठीक आहे काय सॉरी ड्रेसिंग रेड रेड आणि व्हाईट

हो हो हो हो हो बरोबर तर सर बजट म्हणजे पैसे वगैरे किती वे प्री वेडिंग शूटचं थोडं सांगता का तुम्ही किती अमाऊंट घेणार सत्तर हजार काही काही काही कमी करा ना आता मी वेडिंग आणि प्री वेडिंग शूट दोघांचं देत आहे तर थोडं कमी करा ओके सर चला ठीकआहे आणि वेडिंगचं म्हणजे वेडिंग शूटचं किती घेणार तुम्ही हो चार दिवसाचं चला चालेल सर ठीक आहे तर तुम्ही मा फाम हाऊस आहे

हो सर मी याच नंबरवर मी तुम्हाला ॲड्रेस टेक्स्ट करून देते हो हो मी ॲडव्हान्स पण पे करून देते ठीक आहे तुम्ही बुकिंग घेऊन घ्या माझी ठीक आहे थँक्यू